हॅलो हा कोण हो बोला कोण हो हो साहेब करतो ना साहेब रेट कसं आहे माहिती आहे का पॉइंटच्या हिशोबानी आम्ही घेतो

नाही नाही पॉइंटच्या हिशोबाने असतं तुम्हाला काय क कुठली फिटिंग करायची आहे कन्सील करायची आहे अच्छा कन्सील फिटिंग करायची

साहेब मग पॉइंट किती असतील तुमचे

ठीक आहे ना साहेब होऊन जाईल ना साहेब पैसे जाईल तरी पण मिनिमम तुमचं पस्तीस हजारापर्यंत जाईल विथ मटेरियल त्याच्यामध्ये टाकी असेल तुमची पाचशे लिटरची रिलायन्सची पाइप तुमचे प्रिंगचे असतील त्याच्यात शॉवर येईल वॉश बेसिन आमचं असेल आणि नळ वगैरे कॉक इतकं मटेरियल लागतं ते सर्व आम्ही आणणार आणि मटेरियल तुम्ही आणून देत असले तर मग अठरा हजार रुपये लेबर होईल

अहो साहेब मटेरियल होऊन नाही नाही ना साहेब जरी मारावी लागते थोडा वेळ जातो कामाला हं काम पण आहे ना दादा टाकी बसवायची आहे टाकीला एक दिवस बसून जाणार जरी मारायला एक दिवस बसून चार दिवस काम जाईल आपलं टोटल कॉक वगैरे आपण चांगल्याच क्वालिटीचे वापरू साहेब

बांधा वगैरे सर्व आमचं त्याच्यात विथ मटेरियल दिलं तर नाही तर मग तुम्ही मटेरियल आणलं तर तुमच्या हिशोबानी तुम्ही मग विथ मटेरियल पस्तीस हजार चार दिवस लागतील साहेब

हो हो हो साहेब तुमच्या बाजूला पण केलं आहे ना त्या तुमच्या मित्रानी नंबर दिला आहे ना अनिल भाऊंनी त्यांच्या इथं केलं आहे त्यांच्या बाजूला केलं आहे बऱ्याच ठिकाणी कामं केली आहेत तुम्ही बघू शकता काम ओके ठीक आहे ठीक आहे साहेब चालेल साहेब करा मग फोन काय असेल ते काम बघायचं असलं तर बघून घ्या कामाची गॅरंटी आहे हो ठीक आहे साहेब